गुलाबजामून नारळी भात शेवयाची खिचडी पोळी भाजी इडली डोसा वडापाव उतप्पा फ्रेंच फ्राईडस केक पिझ्झा बर्गर पुरणपोळी कटाची आमटी आमरस भजे कुरवडी पापडी समोसा आणखीन चकली करंजी लाडू जिलेबी अनारसा मोतीचूर लाडू रव्याचा लाडू मोदक तहानभुक लाडू